आता बघायला गेलं तर माझ्या परिसरामध्ये आदिवासी एक हे आहे भाग आहे त्या भागामध्ये दोन कला ते जपतात आदिवासी तेल हे खूप प्रसिद्ध त्यांचं तेल आहे ते आपण केसांना किंवा एक दोन तेलं ते बनवतात त्यांच्या पद्धतीने एक ते केसाला लावतात आणि एक जे हाडांवर वगैरे असतं ते की ते ते बनवतात तर ती कला खूप त्यांची अशी त्यांचीच कला आहे ती कला कोणाला साता सा साधारण अशी येत नाही त्या तेलांमध्ये त्या असे प्राकृतिक पदार्थ वापरुन ते ती कला ते ते तेल बनवतात तर ती कला ती लोकं कशी जपतात तं ते बाकीच्या लोकांना सांगून की हं हे तेल असं आहे ह्या तेलां त्या तेलाच्या वापराने तुमचे केस खूप छान होतात आणि त्याला वाढ खूप चांगलं येतं पोषण खूप चांगलं भेटतं आणि ही कला अशी कुठे दुसरीकडे बघायला मिळत नाही आदिवासी लोकांचाच ते माहिती आहे त्यांच्या त्या ह्याच्यातून ते ती कला करतात